बोला मॅडम हो आमच्याकडं शेती आहे आम्ही शेतीच्या उत्पन्नाचं डीलर आहे आम्ही ट्रान्सपोर्टेशन पण करतो त्याचं बोला तुम्हाला काय पाहिजे सहायता अच्छा तर आम्ही डीलर आणि ट्रान्सपोर्टेशन करतो तर आम्ही डीलर आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजी आहे भाजीपाल्याचं तर त्यामुळे आम्ही त्याच्यात शेवग्याच्या शेंगा गाजर आणि मुळा हे सप्लाय करतो त्यामध्ये आम्ही जेव्हा पाठवतो तुम्हाला त्यावेळी आम्ही प्रति किलोमीटर तुमच्याकडून चा चार्जेस घेतो एक दहा रुपये प्रति किलोमीटर तुमच्याकडून चार्जेस घेतो चढवण्याचे आणि उतरायचे म्हणजे गाडीत भरून देण्याचं आणि गाडीतून उतरण्याचं दहा रुपये प्रति कॅरेट आम्ही तुम्हाला चार्जेस लावतो आणि बाकी जो मार्केटमध्ये भाव असेल तो तुम्हाला देतो आम्ही जसं की वीस रुपये किलो आहे तर वीस रुपये किलो गाजर मिळतील तुम्हाला पण तुम्हाला शंभर किलो गाजर एकदाच घ्यावं लागंल हो आम्ही त्याच्यावर दोन रुपये कमी करून दहा टक्के नाही आम्ही रोज येत असतो आमचं खूप मोठ्या गाड्या आहेत ज्या नेहमी ज्यांच्या फेऱ्या चालू असता त्या आम्ही नेहमीसाठी पाठवून देत असतो नेहमी नेहमी आमच्या गाड्या चालतच असतात आगाऊ सांगा सांगा कळवा मला वाट बघतो तुमच्या मी